हाय समृद्धी कशी आहेस तू अच्छा आणि घरातले सगळे कसे आहेत तर अगं मी ह्याच्यासाठी फोन केला तुला की आता आपली सहल चालली आहे ना आपण ते गेल्या महिन्यात हे जे गेलेलं आपण सगळे मित्रमैत्रिणी जाणार आहोत तर मला ना एक गोष्ट विचारायची होती तुला हां अगं ते तू पासपोर्ट काढलेस ना तुझं गं मला मी पासपोर्ट मला काढायचं आहे पण मला समजत नाहीये कुठून कसं आणि काय काढू कारण की आता खूप सारे वेग वेबसाईट्स वगैरे आहेत त्यात म्हणजे फ्रॉड आहेत पैसे वगैरे घेतात पण काय व्यवस्थित पासपोर्ट नाही आणि मग त्यांना खूप टाईम पण लागतो तर तुला काय माहिती आहे का अच्छा तुझ्याबरो पण झालेलं का असं म तू कोणासो कोणाकडून काढलंस पासपोट काय मला सांगू शकशील तू अच्छा अच्छा मग तुझ्या काकांना जरा सांग ना ठीक आहे मला मग सांग कसं काय ते आणि अगं मी मज्जा म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये पण विचारलं की कोणाकडे कोण म्हणजे तुम्ही कुठून कुठून काढलंय तर एकदोन जणांकडे आहे पासपोर्ट आणि दो दोघातिघांना तसा सेम प्रॉब्लेम आहे तर म्हटलं तुला विचारावं काय तू कारण की तू आता जसं बोललीस तसं काकांचं आहे ना ओळख तर मला मग तू सांग काय ते आणि काय काय कागदपत्रं लागतील अच्छा आधार कार्ड पॅन कार्ड आणि अच्छा ठीक आहे चालेल आणि बाकी सगळं कसं आहे तेच गं पासपोर्ट वगैरे तर कशी आपली सहल आता जवळ आली आहे आणि मी पण विचारणार विचारणार तुला राहूनच गेली तर म्हटलं फोन करून एकदा ते पासपोर्टचं तरी पण ते मला तू सांगू शकशील का किती दिवसात येतं अच्छा ठीक आहे लवकर येतं म अगं मी ते बघत होती माझ्या पप्पांनी मंजे एक सांगितलेलं खूप हे आये गं ते खूप पैसे वगैरे घेतात आणि काही काही फ्रॉड आहेत माहिती ना आजकाल फ्रॉड वगैरे खूप चालतं त्यामुळे त्या भानगडीत पडायचंच नाही आहे ठीक आहे म चालेल चल मग बाकी सगळं ठीक आहे ना ठीक आहे चालेल काळजी घे चल सांग मला म हं ठिक आहे